गुड मॉर्निंग काय म्हणता आज सकाळीच फोन केला हां येते ना रेसिपी पाहिजे हां तू पहिले ना जे स याला पुरणपोळीसाठीची सामग्री लागते ते काढून घे डाळ लागते साखर ला म्हणजे तू डाळ आहे ना पहिले धुवून घे कूकरमध्ये चांगली दोनदा धुवून घे हां आणि धुतल्यानंतर ते शिजू घाल आणि ते पूर्ण अशी नरम शिजली ना तेव्हा त्याला ते पुरण यंत्रामधून काढून घे नाही पुरणयंत्रामधून काढल्यानंतर ना ती डाळ डबल कूकरमध्ये टाकायची हां त्याच्यानं पुरण ते थोडंसं गरम होऊ दे आत्ता त्यामध्ये साखर टाक दीड ग्लास साखर टाक आणि ते पूर्ण गो गोड होऊ दे आणि फिरव त्याला चांगलं तर फिरून ना तू कणिक भिजवून घे हां आणि थोडं थोडं लाटून घे आणि त्याच्याम त्याच्यामध्ये मोदक कशे बनवतो तशा टाईप भरून घे आणि उलटं उंडं तयार कर आता त्याला गोल गोल लाटून घे आणि त्याला पीठ लाव आणि आता लाटलं ना तर त्या तव्यावर तूप टाक आता ते त्या तुपामध्ये पोळी शिजू घाल हां झालं हां मी पण येई